मला डान्स खूप आवडते आणि काही अशा स्टेपा असतात म्हणजे जे आपलं चूक होते आणि ते आपल्याला बरोबर जमत नाही तर मी त्या स्टेपा दहा म्हणजे एक स्टेप दहा दहा वेळा करून पुन्हा पुन्हा म्हणजे ट्राय करून बघते आणि शेवटी नाहीच जमली तर मी मी एका डान्स क्लास जॉईन केले आणि तिथे मी दररोज म्हणजे सकाळी ज सकाळ म्हणजे सकाळी जाते दहा ते बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत जिथे आम्हाला डान्स शिकवतात आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने ते आम्हाला डान्स सांगतात आणि डान्सचे महत्त्व काय ते सांगतात समजून आणि म्हणजे वेगवेगळे नवीन नवीन स्टेपा शिकवतात आणि म्हणजेच ते गाण्याद्वारे आपण म्हणजे गाण्याद्वारे आपण काही स्पष्ट करू शकतो समजाय आता आपल्याला ते देशावरचं काही गाणे आहेत तर आपण देशा देशाचं महत्त्व स्पष्ट करू शकतो त्या गाण्यावरून असे काही म्हणजे डान्स मी तिथं शिकलेली आहो आणि त्यांची मी त्या म्हणजे डान्स क्लास लावले मी त्यांची मदत घेत असते ते स्टेप शिकण्यासाठी